मी असेच मासे पकडण्यासाठी जातो तो माझा एक आवडता छंद आहे कारण हा रत्नागिरीला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्या समुद्रामध्ये खूप सारे मासे मिळतात असंच एकदा मी मासे पकडण्यासाठी गेलेलो असताना माझ्या जाळ्यामध्ये खूप मोठा मासा अडकला होता त्या मासा मासा होता तो त्याचं नाव त्यांचं ना नाव होतं सी बास त्याला इंग्लिशमध्ये सी बास म्हणतात आणि मराठीमध्ये लोकल भाषेमध्ये त्याला जैताडा बोलतात आणि त्याची खूप प्राईज म म्हणजे त्याची किंमत पण मार्केटमध्ये खूप चांगली मिळते असं आहे का तर मी स्वत च्या छंदासाठी तर पकडतोच पण कधीकधी त्याच्यातून माझा पैसे कमव कमवतो कधी कधी मी त्या गोष्टीमधून त्यामुळे तितका मोठा मासा माझ्या खरं पाच तर सात आठ किलोचा मासा एकच मासा मला सापडल्याने माझं पूर्ण खूप आनंदी होऊन गेलं असा आनंद झाला की त्यामुळं मला खूप पैसा मिळणार होता मला माझा पुढं पुढं मला आणखीन मासे पकडण्याची गरज पण नव्हती माझे काम कामाचे तास पण कमी झाले आणि अशा तऱ्हेने खूप छान गोष्टी खूप छान वाटलं मला तो मासा माझ्या जाळ्यामध्ये पडल्यानंतर आणि अशा तऱ्हेने जो जो मला मोठा जाळ्यात मासा पड अडकला होता त्याच्यावर मला खूप असा अशा पद्धतीने आनंद झाला आणि मी मी मग त्याच्यातून चांगले पैसेही मिळाले मला आणि माझा एक आणखीन फिशिंग किंवा मासे पकडण्याचा छंद माझा आणखीनच बळकट होत गेला